माझ्या जिल्ह्यातील मीच एक खेळाडू आहे जे जिल्हास्तरीय भागामध्ये स्पर्धा जितून आलो आहे आणि राजेस्पपर्यंत सिल्वर मेडल जितून आलेलो आहे आणि खूप असे प्रयत्न केले मी खूप असे बॅडमिंटनमध्ये खूप असे प्रयत्न केले की पहिले रा जिल्हास्तरवर पहिले तालुकास्तरीवर पुन नंंतर जिल्हास्तरीय पुन्हा राज्यस्तरीय गेलो नंतर त्या पुढे मी जाऊ शकलो नाही माझ्या घरची परिस्थिती बिकट असल्यामुळे खूप असे प्रयत्न केले मात्र मला पुढं जाताच आलं नाही